मी माझ्या शाळेत चित्रकला शिकली आहे आणि कलाकारांना मदत करण्यासाठी अनेक कला महाविद्यालये आहेत त्यामध्ये काही प्रमुख आहेत जसं की संगीत महाविद्यालय संगीताच्या क्षेत्रातील शिक्षणासाठी संगीत महाविद्यालये आहेत जे संगीताच्या विविध क्षेत्रातील शिक्षण देतात कला विश्वविद्यालये कला चित्रकला नृत्य नाटक अभिनय या विभागातील शिक्षणासाठी कला विश्वविद्यालये आहेत रंगमंच कला महाविद्यालये जिथे नाटक संगीतकार अभिनय ह्याचं शिक्षण दिले जाते माझे आत्ता कला कारकिर्दीसाठी कोणतेही ध्येय नाही परंतु कोणाला कलेच्या क्षेत्रात कारकीर्द करायची असेल तर ते वेगळे वेगळे ध्येय ठेवू शकतात जसं की आपल्या कलेच्या क्षेत्रात गहन ज्ञान आणि कौशल्य विकासित करणे आपल्या कलाकृती तयार करून त्यांचं सार्वजनिक प्रदर्शन करणे अनेक कला गॅलरीज आणि कला संमेलनात सहभागी होऊन ओळख वाढवणे ही ध्येयं साध्य करण्यासाठी बरीच पावले उचलता येतील जसं की योग्य महाविद्याल् योग्य कला महाविद्यालयात प्रवेश घेणे दररोज किमान एक तास कलेच्या सरावासाठी देणे स्थानिक कला प्रदर्शन आणि सोशल मीडिया वापरून आपली कला प्रदर्शित करणे मोठ्या कलाकाला कलाकारांच्या कार्याचा अभ्यास करणे आणि त्यातून प्रेरणा घेणे ही पावले उचलल्याने नक्कीच ध्येय साध्य करण्यात मदत होईल असं मला वाटते